आता मराठी ही माझी मायबोली आहे मी ही लहानपणापासून मला ते शिकवलेलं आहे हे आपोआप येते आणि मराठी यू शुद्ध आहे खूप आणि खूप प्रेमळ भाषा आहे आणि आपण महाराष्ट्रात राहतो आपल्या आपली ही मायबोली वेगळ्या भाषेचे लोक शिकतात त्यांना फारसं जमत नही तरी त्यांचं जे रोजचे असते भाषा शिकण्यामध्ये ते आपल्याला वेगळं बनवते त्यांना आपल्या भाषेचा गोडवा मराठीची जो आपुलकी आहे ती खूप आवडते तर त्यामुळं प्रादेशिक बोलीपेक्षा आपली मराठी खूप जास्त वेगळी आहे आणि आपुलकीची